हा सर बोला ना हा सर हो सर माझं परफॉर्मेंस आता कसं चाललेलं आहे सर आता मी जो परफॉर्मेंस करत आहे तो परफॉर्मेंस त्यामध्ये सर मला थोडंबहुत माझ्याकडून पूर्ण कोशिश करत आहे चांगलं तर त्यामध्ये थोडं इम्प्रूव वगैरे सर होणार का तुमच्याकडून हो सर

नाही सर यामधून तसं काहीच नाही आहे तर परंतु सर मी माझ्याकडून पूर्ण फुल कोशिश करत आहे सर माझ्याकडून आणि पूर्ण परफेक्ट माझ्याकडून देत आहे तर त्यामुळे मी म्हटलं की थोडंबहुत त्यामध्ये गोल तुमच्याकडून काही होतं म्हणजे प्रमोशन वगैरे थोडंबहुत होत असेल तर करू शक

हा सर मी माझ्याकडून पूर्ण कोशिश करणार की त्यांचा परफॉर्मन्स आणखी सुपर आणि सुपर म्हणजे बेस्टमधून बेस्ट परफॉर्मेंस त्यांचे करणार माझ्याकडून पूर्ण तुम्हाला सर्व हो हो सर हो सर मी डेडलाइनच्या अगोदर माझ्याकडून पूर्ण परफॉर्मेंस देणार माझ्या टीमकडून पूर्ण परफेक्ट बेस्ट देणार सर तरी तुम्ही तुमच्याकडून थोडं ट्राय करा स असं माझी इच्छा आहे हो ठीक आहे ना स ठीक आहे ना सर ठीक आहे ओके सर ठॅन्क्यू सर